हॅलो सुर्गो मॅडम ब आहे का हो हां मी मी हिवाळे बोलतोय अरविन हिवाळे हॅलो हां मी हरविन हिवाळे बोलतो मी बाहेरून आलेलो आहे टुरिस्ट म्हणून तर आपल्याला सकाळच्या मॉर्निंगमध्ये सकाळी काय काय मिळेल खायला हो हो हो ब्रेकफास्टमध्ये नाश्त्याला

अच्छा कांदापोहे अजून उसळ अच्छा अच्छा आणि याच्या व्यतिरिक्त दुसरं काही मिळेल का बरं बरं बरं आणि जेवणामध्ये काय मिळेल जेवणामध्ये

हो का बरं बरं बरं हं हं हं हो स्वीट वगैरे मी स्वीट वगैरे मला जिलबी वगैरे असं बरं मधली म्हणजे याची फी वगैरे काय आहे याची नाश्त्या वगैरे जे जे काय पोदे पोहे प पोहे आणि शिरा वगैरे तुम्ही दे काय किंमत वगैरे काय आहे वीस रुपये प्लेटला पोहे आहेत का बरं बरं बरं बरं

समजा हॅलो स्वीटमध्ये जिलबी येतं ते काय प्लेट आहे हां जिलबीची काय कारण मला जिलबी आवडते जिलबी माझी फेवरेट आहे हो हो मला कारण गोड गोड आवडते ना गोड जास्त खातो मी त्याच्यामुळं मला गोड खूप आवडतंय हो हो हो हो ठीक हो मी करतो तुमाला ऑर्डर